यस मॅम ओके ओके ओके मॅम आपण रिटर्न करून देऊ शकतो ना

ठीक आहे ना मग आपलं जर इन्फॉरमेशन आली असेल तर आपण उद्याच पार्सल घ्यायला येऊ शकतो तुम्ही एक काम करा आपल्या ऍप्लिकेशनवर जा तिथे कस्टमरला तिथे कस्टमर केयर नंबरवर कॉल करा आणि तुमची रिटर्न रिक्वेस्ट पाठवून द्या त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही तुमची सगळी डिटेल्स सांगून द्या ना नाव गाव ए ऍड्रेस वगैरे प्रोडक्ट डीटेल्स वगैरे सांगून द्या मी उद्या तुमच्या घरी येणार आणि तुमचं पार्सल रिटर्न करून ठेवून घेईन हा आणि त्यानंतर मी तुम्हाला विचार त्यांचं काय आहे ते काळजी करू नका मी तू उद्या रिटर्न पार्सल घेऊन येईन आणि नाही ह्याच्यानंतर तुम्हाला असं कोणतं रिटर्नचं प्रॉब्लम येणार नाही पैसे तुमचे तुमच्या अकाऊन्टमध्ये पोहोचून जाईल पोहचून जाईल आमची सर्विस चांगली आहे असा प्रॉब्लम कधी होत नाही बट तो एखाद्या वेळेस होऊन जातो चुकीने